हॅलो काय काय कुठं आहेस किती दिवस झालं फोन नाही काही नाही नुसतंच बोलतो आहेस फिराय जाऊया फिराय जाऊया जायचं कधी फिरायला ओके गणपतीची चालत आहे मग ते आता मी इंश्टाला पण बगितलं दंदोबा हिल स्टेशन वगैरे किंवा पेढ्याचा भैरोबा इथं कसला भारी निसर्ग आहे महिना झालं तू असंच म्हणतो आहेस जाऊया जाऊया जाऊया तुला काय तुला काय जायचा मुहूर्तच निघेना किती दिवस झालं जाऊया जाऊया बोलतो आहेस तू मग आता काय कुणाला म्हणतो आहेस नुसतं जाऊया जाऊया जायचं राहिलं ते दंदोबा की नाही आता निसर्ग वगैरे आहे आता तिथं माकडाची टोळीसुद्धा आलेली आहे तिथं आणि सध्या इतकं भारी आता हे झालं आहे एकदम वगैरे भारीच केलं आहे मी मी इंश्टाने व्हिडिओ बघितला आता जे पायथ्यावर जे गवत वगैरे आलं आहे ते सगळं काढून तिथं लय भारी केलं आहे ते नक्की प्लॅनिंग करा तू परत प्लॅनिंग करतो आणि कॅन्सल करतो आहे तुझं कायमचंच हाय हे आणि तिथं दंदोबापाशी गेलं की तसंच पुढं गेलं की गिरलिंग मंदीर हाय लय भारी मंदीर आहे तिथं बघायला एकदम पुरातन काळ पुरातन काळातलं मंदीर हाय ते आणि त्यात आणि श्रावण चालू आहे आणि श्रावण सोमवारी जाऊ माझ्या मते सोमवारी गेलेलं बरं पडेल कारण दंडोबाला पण सोमवारी महादेवाची जिथे पुरातन गुहा आहे त्यामध्ये महादेवाची पिंड वगैरे आहे पुरातन काळातली तसंच पुढे गिरलिंगला गेलं की तिथंही शंकराचंच मंदीर आहे मोठं त्यात आणि श्रावण श्रावण सोमवार चालू आहे त्यामुळं तिथं जाता येईल तू थोडीफार असेल

माझ्या मते जाऊया दंडोबाला कारण माझी तर आता खूप इच्छा झाले तो व्हिडिओ बघितल्यापासून कसला भारी व्हिडो तुला मी सेंडसुद्धा केला आहे इन्स्टाला बघू शकतोस तू हां गाडी वगैरे मी घेतो साद्याकडून मागून गाडीचं वगैरे काही नाही जेवणाचं वगैरे सुद्धा काही नाही जेवणाचं तिथं टी के म्हणून नवीन हॉटेल ओपन झालं आहे पूर्णपणे शाकाहारी हॉटेल हाय ते आणि खास श्रावणात शाकाहारी हॉटेलला स्पेशल अशा थाळ्या आहेत ऑफर चालू आहे चालेल चालेल नक्की नक्की फोन कर